मला अनेक प्रकारचे चित्रपट आवडतात ज्या चित्रपटात चांगली कथा असते विचार करायला लावणारे असतात चित्रपट जे किंवा रोमांचक असतात जसे थ्रिल्लर सायन्स फिक्शन ऐतिहासिक ड्रामा वगैरे बॉलीवूड आणि हॉलीवूड हे दोन्ही क्षेत्रातील सिनेमे खूप लोकप्रिय आहेत आणि दोन्हीकडे अनेक प्रतिभावान अभिनेत्याने आणि दिग्दर्शकाने काम केलेले आहे बॉलीवूडमधील शाहरुख खान अमिताभ बच्चन दीपिका पादुकोन यांची नावे मोठ्या अभिनेते अभिनेत्री यांमध्ये घेतली जातं असत तर हॉलीवूडमध्ये लिओनारडो डिकोप्रिया डॉकिप्रिया मेमरेल स्टॅम्प रोबोट डाउनी ज्युनियर यांचे स्थान कायमच उच्च असतात गाला